हां बोला ना

ओके अच्छा हा त्रास कधीपासून होतो आहे त्यांना ओके ओके याच्या आधीचे काय चेकअपचे रिपोर्ट्स वगैरे आहेत का तुमचे हे तुम्ही म्हणजे आस्तमासाठी सीटी स्कॅन वगैरे केलेला काही आहे

अच्छा थायरॉईड पण आहे अस्थमा पण आहे आणि हे पण आहे ना बी बी पीचा त्रास पण आहे बरोबर तर मग तुम्हाला त्यांना चेकअपला आणता येईल का एकदा आपल्याकडे मी बघा म्हणजे तुम्हाला जवळचं हॉस्पिटल कोणतं आहे जे एस डब्ल्यू संजीवनी हॉस्पिटलला मी असतो सकाळी दहा ते तीन वाजेपर्यंत दुपारी असतो ही वेळ माझी संजीवनी हॉस्पिटलची आहे तर त्यावेळेस जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्हाला ते जवळ असेल तर तिथे या किंवा मी अलिबागला अलिबागला सुद्धा असतो आपलं ते डॉक्टर साश्टे डॉक्टर आहेत ना हां त्यांच्या क्लिनिकमध्ये सुद्धा मी बसतो त्यांच्या क्लिनिकमध्ये मी संध्याकाळी असतो सहा ते नऊ वाजेपर्यंत

हां हां हां अॅक्चुली आणि तिथे तुमचं फ्रीमध्ये सुद्धा होऊन जाईल

बरोबर बरोबर आणि तुमचं तिथे फ्रीमध्ये सुद्धा होऊन जाईल म्हणून मी तुम्हाला आधी जे एस डब्लू संजीवनी स सजेस्ट केलं अच्छा तर मग तुम्ही ओके तर तुम्हाला उद्या यायला जमेल संजीवनीला ओके ओके फक्त येताना ये हो येताना सगळे रिपोर्ट्स आणि आत्ताच्या त्यांच्या गोळ्या ज्या चालू आहेत ना ट्रीटमेंटच्या त्या सोबत घेऊन या म्हणजे मला नक्की कळेल आणि आपण चेकअप पण करून घेऊ त्यांचं लगेच ओके ओके थँक्यू